हा हॅलो हा स्वराज ट्रॅवल्स मला इंदौरहून माझे काही पाहुणे आणायचे आहे बुलढाण्याला वापस तर त्यांना तिथून आणून इथे आणायचंय मलकापुरमार्गे जावं लागेल कारण तिथे माझे दीर राहतात ते त्यांना तुम्हाला प्रॉपर गाइड करतील कसं आणायचंय हे जे येणार आहेत ते माझे सासू सासरे आहेत त्यांचं नाव आहे मधुसूदन कुलकर्णी आणि त्यांचा फोन नंबर नाइन फोर वन टू थ्री फोर आणि त्याच्यात तुम्हाला त्यांच्याकडून कारण वृद्ध आहेत ते वयानी जास्त आहे त्यामुळे त्यांची पूर्ण काळजी घेत आणायचं आहे तर मला त्या मार्गा या मार्गावरून मालकापुर होत जायचं आहे मालकापुरवरुन जळगाव होत जायचं आहे आणि मग इंदौर जायचं आहे आणि या मार्गाचं मला रेट पर किलोमीटर रेट सांगा आणि तुमच्या कॅबची पण रेट जे असेल ते सांगा त्याच्या अकॉर्डिंग मग मी तुम्हाला सांगते की कसं सोईस्कर राहील आणि उद्याच जायचं आहे उद्याच त्यांना आणायचं आहे त्यामुळे ती पण काळजी घ्या आणि ड्रायवरचं एड एड्रेस वळ बाकीची माहिती मला द्या